हॅलो हां कलेक्टर ऑफिस धुळे आहे का सर हां सर यासाठी कॉल केला होता आम्ही सोशल वर्कर आहेत आमच्या एरियामध्ये आता अतिवृष्टीमुळे खूप पूरजन्य परिस्थिती झालेली आहे सर आणि प घरामध्ये नागरिक अडकलेले आहेत काही वृद्ध आहेत त्यांना चालण्यासाठी पण प्रॉब्लेम आहे सर तर आपल्याकडून काय मदत होऊ शकते यासाठी सर आम्ही चार दिवस झालं घरामध्येच आहे आणि प्रशासनाकडून काही हालचाल दिसत नाही आम्हाला अओ तुमची दिलगिरी व्यक्त करून आम्हाला काय होणार आहे हा तर तुम्ही चार दिवस प्रशासन काय करत होतं हा प्रश्न आम्ही नागरिक म्हणून विचारू शकतो ना

हं हं आणि सर आणखीन त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की आता जे पुरामध्ये काही वाहून गेले आहेत

हं ओके सर आपल्या आपण सहकार्य करालं याची आम्ही अपक्षा करतो आणि लवकरात लवकर मदत पाठवा कारण आणि याच्यामुळे काय हो सर ड्युटी आहे पण ते जबाबदारी घेऊन पण करणं तेवढं चांगलं आहे आणि दुसरं म्हणजे एक ॲडिशनल करायचं होतं म्हणजे आता कसं पाणी साचल्यामुळे जास्त रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपले जे आरोग्य खातं आहे तर त्यांनाही तुम्ही सूचना द्या अच्छा ओके थँक्यू सर थँक्यू